मराठी भाषा जोपासण्यासाठी खूप प्रत्याशे प्रत्याशे किंवा प्रशा प्रकाशित होत आहे व संगीताद्वारे ती पसरत आहे लोकांचा सहभाग खूप कमी प्रमाणात आहे पण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही